तुम्ही नुकतीच नैनितालची सहल केलीत आणि तिथे एका आश्रमात तुम्ही गेला होता तर तिथला अनुभव सांगा आम्ही नैनिताला अरविंदोंच्या आश्रमात उतरलो होतो पण इथून आम्ही माझे मिस्टर मी माझी दीर जाऊ वगैरे आम्ही मिळून गेलो होतो इथून पुण्यातून आम्ही दिल्लीत गेलो बाय प्लेन आणि मग तिथं दिल्लीत सुद्धा आम्ही अरविंदोंचा आश्रम आहे तिथं उतरलो एक रात्र तिथं राहिलो तिथं सुद्धा इतकं छान म्हणजे आमचं मेडिटेशन झालं आणि तिथले जे सगळे त्यांच्या ह्याच्यातली शिस्त बघितली एकतर शिस् आणि त्यांच्यावरची खूप मोठी लायब्ररी तिथं आहे दिल्ली आश्रमात तिथं वेगवेगळ्या उदबत्त्या किंवा वेगवेगळे मोठी मोठी पुस्तकं ग्रंथ आम्हाला बघायला मिळाले आणि त्यातून खूप वाचण्यासारखं आहे पण आम्हाला एकच रात्र तिथं राहायला मिळालं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून काठगोदाममार्गे आम्ही नैनितालला पोचलो नैनितलला जायचा रस्ता पूर्ण घाटाचा आहे थोडासा घाटात त्रास झाला पण ती पण एक मजा मिळाली घाटातून जायची आणि पूर्ण छोटा रस्ता एवढं ट्रॅफिक असलं तरी तिथं काही कुणाची भांडणं नाहीत म्हणजे रस्त्यावर हे पण शिकता आलं की तिथं लोकं किती शांतपणे एकमेकांना मदत करतात आणि न भांडणं होता म्हणजे आपल्या इकडच्या ह्याच्यात बघितलं महाराष्ट्रात वगैरे जरा ओव्हरटेक करताना धक्का लागला काही झालं तर लगेच भांडायलाच सुरू होतं तसं तिथं काही मिळालं नाही आम्हाला बघायला आणि मग असं करत आम्ही आश्रमात पोचलो आश्रमात आश्रम पूर्ण डोंगरावर होता त्यामुळं इतकं वातावरण तिथलं स्वच्छ छान काहीही प्रदूषण नाही आणि इतकी वेगळी वेगळी झाडं फुलं बघायला मिळाली आणि अरविंदो आश्रम अरविंदोंचं एकच होतं आहे की त्यांना योग म्हणजे त्यांना परफेक्शन त्यांचं त्याला महत्त्व आहे त्यामध्ये ते आम्ही बघितलं खरोखरच तिथं गेल्यावर आपल्याला लक्षात आलं की खरं आहे जे म्हणतात ते खरंच तिथं अनुभवलं आणि तिथलं व्यवस्थित शिस्त एकदम सकाळी साडेपाचला उठायचं योगा करायचा योगाला त्यांच्यामध्ये खूप अरविंदोंचं योगाला महत्त्व होतं आणि आहे पण अजून तिथं लोकं तशी करतात पण वागतात पण आणि तिथं जी मुलं आहेत ती सुद्धा जी स्वयंपाक करणारी केअरटेकर ती सुद्धा एकदम व्यवस्थित स्वच्छ आणि तिथं म्हणजे एकतर प्रदूषण नाही म्हणजे अगदी गाडीचा हॉर्न सुद्धा ऐकायला मिळाला नाही आम्हाला आठ दहा दिवस आणि आम आम्ही छान मग साडेपाचला उठून योगा करायचा परत सात वाजता नाश्ता चहा परत एक हे होतं प्रवचन होतं प्रबोधन अरविंदोंबरोबर अरविंदोंबद्दलचं ते ऐकायचं साडे नऊला फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून ते एक दीड तास असायचं मग परत जेवण जेवण झालं की थोडी विश्रांती मग तुम्ही नैनितालमध्ये हे सकाळचं प्रबोधनाचं झाल्यावर त्याच्यावर चर्चा करू शकता दुपारीच्या सत्रात किंवा तुम्ही नैनिताल फिरू शकता असं तिथं होतं आणि फक् परत सात वाजेपर्यंत यायचं आश्रमात तिथे येऊन परत सात ते सात साडेसात मेडिटेशन आणि साडेसात नंतर जेवण जेवणानंतर तुम्हाला परत चर्चा करायची तर एकमेकांबरोबर चांगले विचार एकमेकांना द्यायचे असं प्रबोधनातून शिकलो आम्ही तिथं आणि मग साडेनऊ नंतर झोपायचं पुन्हा सकाळी लवकर उठायचं आणि मग हे असं आठ दहा दिवस केल्यामुळं आम्हाला परत जेव्हा आम्ही आलो घरी तेव्हा आणि तिथं गेल्यावर आम्हाला फोन वापरायचा नाही कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा नाही म्हणजे इतकं व्यवस्थित होतं तिथं की आम्हाला घराची आठवण पण आली नाही इतकं व्यवस्थित तिथं छान वातावरण होतं आणि घरी आल्यावर जेव्हा आम्ही रोज आता वागाय लागलो घरात आपलं पहिल्यासारखं सुरू झालं रुटीन तेव्हा आपल्याला कुठंतरी एक मन सांगाय लागलं की अरे ह्यावेळेस आपण तिथं हे करत होतो तर आपण इथं का नाही करायचं आपण इथं पण करूया एक सगळ्या घरालाच शिस्त होईल आणि त्याचा परिणाम पुढं चांगलाच मिळेल आपल्याला तर त्याप्रमाणं आम्ही वागायला सुरुवात केलेली आहे आता लहान घरात मुलं आहेत सुना आहेत नातवंड आहे त्यांना सुद्धा ही शिस्त लागेल ह्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यांना सुद्धा थोडे दिवसा पुढच्या प्रबोधनाला आम्ही त्यांना मागं लागलो आहे की तुम्ही पण ते जा आणि तो अनुभव घ्या म्हणजे आम्ही सांगतो तो खराच अनुभव आहे हे तुमच्या पण लक्षात येईल आणि त्यामुळे तुम्हाला ते खूप पुढच्या गोष्टींना चांगलं राहील